कपडे धुण्यासाठी सर्रास वॉशिंग मशीनचाच वापर केला जातो मी देखील वॉशिंग मशीनचाच वापर करते परंतु या हवामानामध्ये या वातावरण वरणाध्ये पाऊस जास्त प्रमाणात पडल्यामुळे काही वेळा विजेची बचत केली जाते वीज कट केली जाते आशा वेळेस ते कपडे हातानेच धुवावे लागतात त्यासाठी पर्याय राहत नाही मग अशावेळेस कपडे हाताने धुतले जातात आणि त्यासाठी पाणीदेखील कमी लागते वॉशिंग मशीनच्या पा वापरामध्ये पाण्याचा खूप अपव्यय होतो परंतु वेळेअभावी पर्याय नसताना वॉशिंग मशीनचा वापर करावा लागतो हाताने कपडे धुतल्यामुळे ते स्वच्छदेखील निघतात आणि पाण्याचा वापरही कमी होतो बर आणि राहिलेले पाणीदेखील आपण बागेला परसबागेत इतर झाडांना किंवा बाथरूममध्ये ते वापरू शकतो कपडे सुकत नाहीत त्यासाठी हवेच्या ठिकाणी किंवा बंदिस्त खोलीमध्ये ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश आणि हवा येईल अशा ठिकाणी कपडे वाळत घालतो सर्रासवेळा कपडे वाळवण्यासाठी इस्त्री आणि ड्रायरचा वापर करतो परंतु लाईट नसल्यामुळे खूपदा आम्ही कपडे खोलीमध्ये वाऱ्याच्या ठिकाणी खिडकीच्या शेजारी वाळत घालतो